हॅलो हां बोला हो हो नाही देऊ ना

हां नाही फोन म्हणजे आता लोनचा प्रश्न होता ना म्हणून उचलला नव्हता देऊ ना आम्ही पैसे आमच्याजवळ आल्यानंतर आम्ही तुमचं लोन पे करू ना हां हां देऊ ना आम्ही लोन वगैरे आम्ही काही असं हे नाही केलं आता पैसा नव्हता त्याच्यामुळे आम्ही लोन देऊ शकलो नाही तुमचं दे

हां हो आमच्याजवळ पैसे नव्हते ना त्याच्यामुळे आम्ही फोनही नाही उचलू शकलो तुमचं लोनही पण नाही खंडू शकलो ज्यावेळेस पैसे येईल त्यावेळेस आम्ही फोन उचलू लोन देऊ तुमचं

हा हो देऊ ना लो लोन देऊ आम्ही आम्ही म्हणजे असं फसवेगिरी नाही करू शकत लोन देतो आम्ही पण वेळ लागेल हां हो हो ते बरोबर आहे ना आता आम्हाला काम पडलं तुम्ही लोन दिलं तुम्हाला फसू नाही आम्ही पैसे तुमचे वापस देऊ लोन व्यवस्थित देऊ आम्ही तुमची काय तुम्ही काही तशी काळजी करू नका सध्या पैसे नव्हते त्याच्यामुळे देऊ शकलो नाही ना म्हणून आता ते पीक पीक हो हो देऊ ना आता पिकाचे पैसे आले म्हणजे देऊ लोन खंडवू तुमचं हां ठीक आहे